साधारणपणे विचार करता गुन्हेगारीची जी कारणं आहेत ती गरीबी आणि बेरोजगारी ही दोन्ही पण आहेत पण आमच्या भागाचा विचार करता गरीबी हाज् हे जे कारण आहे हे तितकंसं महत्त्वाचं मला वाटत नाही आहे कारण सध्या जी बेरोजगारीचं वातावरण आहे बेरोजगारीची जी काही वाढती भूमिका आहे किंवा बेरोजगारीचा जो काही बहा वाढता प्रकार आहे त्यामुळे तरुण मुलं तरुण मुली यादेखील गुन्हेगारीकडे वळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आमच्या भागामध्ये गुन्हेगारी घडण्याचं आणि गुन्हेगारीविषयीचं मुख्य कारण जे आहे ते बेरोजगारी हेच आहे असं माझं स्पष्ट मत आहे